मी टेक्सटाइल इंडस्ट्रीमधून बोलते मॅम हो हो कपड्यांच्या दुकानामधून

हो आहे ना माझ्याकडे साड्या पण आहे ड्रेस मट्रेल आहे आणि इवन ड्रेस कुर कुर्ती आणि लेगिन्स पण आहे

माझ्याकडे बघा बनारसी सिल्क पॅटर्नमध्ये मिळेल आणि बनारसी पण मध्ये मिळेल तसेच पैठणीमध्ये येवला पैठणी आहे आणि काठपदराच्या पण साड्या आहेत अजून माझ्याकडे जे आत्ता नऊवारी साडीमध्ये नाही का लेटेस्ट असं चालेलं आहे ते पण आहे

ठीक आहे चालेल आहे हो सिल्कमध्ये पण आहे आमच्याकडे सिल्क साड्यांची रेंज आहे ती मॅम अडीचशे ते दोनशेपर्यंत स्टार्टिंग रेंज ओके ओके

हो ड्रेस मटेरियल पण आहे आमच्याकडे कशा पॅटर्नमध्य हवं आहे तुम्हाला हां ओके सगळं ओवरऑल पकडून तुम्हाला मिळतील तीन साडेतीन हजारपर्यंत जातील हे बिल आणि आता दिवाळीची सध्या ऑफर चालू आहे आमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी परसेंट डिस्काउंट मिळू शकतं मॅम नाही होम डिलीवरी देऊ शकतो मॅम आम्ही तुम्हाला फक्त मला तुम्ही टेक्स्ट करून द्या तुमचा ॲड्रेस ठीक आहे चालेल ओके तुमचं जो पेमेंट आहे कसे करणार तुम्ही मला ऑनलाइन करू शकता का ऑनलाइन मिळालं तर बरं होईल मॅम ओके ठीक आहे चालेल हा थॅंक वेलकम